मॅडम आपल्याकडे मला लग्नासाठी करायचं होतं हो माझ्या बहिणीचं लग्न आहे तर माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला हॉल वगैरे करायचा आहे आणि त्याला लागणारा खर्च वगैरे किती येईन त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती हजार लोकांचा

हळदीच्या दिवशीपासून तीनशेक लोकं रेग रेग्युलर रेग्युलर

हं हाव

अच्छा हां चालतं की स्वीटमध्ये एक ॲटम हळदीला लग्नामध्ये पण स्वीटमध्ये एकच ॲटम दोन भा दोन प्रकारच्या भाज्या डाळभाजी

हां हां हां हां

ओके

ठीक आहे ओक ओके ओके ओके